हां जनावरासाठी चरायला कुरण उपलब्ध आहेत परंतु तिथपर्यंत तो मनुष्य आज जायला तयार नाही आहे आणि कारण प्रत्येक हवामान वातावरण कसेही जरी असेल तरी आज मनुष्य मेहनत करायची इच्छा नाही आहे त्या ठिकाणी शेतामध्ये जाऊन चारा किंवा कडवा किंवा अनेक त्यांना जे काही सरकी पेंड वगैरे जे काही लागते हे त्यांना देणं जरुरी आहे आणि आजकाल ते नसल्यामुळं आज जनावरं टाकलेल्या अन्नामधले त्यात त्या त्यात ते प्लास्टिक हे त्याच्याकडं ते खाल्ल्या जातात आणि त्यांना किती त्रास होतो याच्याबद्दल मनुष्याला कल्पना नाही आहे म्हणून हा जे बदल व्हायला पाहिजे त्याला पाणी शुद्ध द्यायला पाहिजे त्यांना चारा द्यायला पाहिजे त्यांची देखभाल करायला पाहिजे त्यांच्या तब्येतीबद्दल सुद्धा आज एक ठिकाणी जनावराबद्दल खूप दवाखाने वगैरे आहेत हे पर्यायी व्यवस्था सर्व काही आहे परंतु त्याबद्दल प्रयत्न करण्यासाठी आम्ही कमी पडतो आहे म्हणून जनावरावर सुद्धा एक अशी प वाईट प वेळ आलेली आहे की आज त्यांना भुकेलेले असून प्यायला पाणीसुद्धा मिळत नाही आहे चारा पण मिळत नाही आहे ते भुकेअभावी आज रस्त्याने तर आता मी म्हणतो ना ते त्यांची काय हालत होते तर ते हे पहा वाटत नाही आहे हे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे की माणुसातला माणूस हा कळला तर जनावराकडेही लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांचाही आशीर्वाद घ्यायला पाहिजे सगळी काही उपलब्ध असून सुद्धा जर आपण त्याचा वापर जर करत नसेल तर तेवढंच महापाप आपल्याकडून घडत आहे याची मला खंत वाटते तर ते घडू नये देव ईश्वर त्यांना चांगली बुद्धी द्यावं जनावराची हिफाजत व्हावं प्राणीमात्रांची सांभाळ व्हावं हिंसा होऊ नये स्वार्थ साधला जाऊ नये आणि ज जशा आईवडील आपण घरात मुलाबाळांना सांभाळतो आहे तसं त्या जानावरची काळजी करून त्यांचा पण आशीर्वाद घ्यावा कारण त्यांच्यातही पण एक शक्ती एक आत्मा स्वरूपामध्ये आहे त्याला जे पाहिजे ते वेळेवर मिळावं ही माझी खूप खूप मनापासून इच्छा आहे आखेरला शेवटी ईश्वर त्यांचा रखवाला आहे मला पण माझं कर्तव्य करण्यासाठी मला पण प्ररणा ईश्वराकडून मिळते मी माझ्या परीनं करतो आहे आणि ते पण मी इतरांना मार्गदर्शन सांगतो आहे ऐकणं ना ऐकणं ज्याच्या त्याच्या भाग्यातला विषय आहे